बुलढाणा जिल्ह्यात वाहतुकीसाठी खूप सारे पर्याय आहे असं बसेस आहे रिक्षा आहे व्हॅन आहेत कॅब आहेत आणि फक्त बुलढाणा जिल्ह्यात जर रेल्वे स्टेशन सोडलं तर खूप सारे असे पर्याय आहे की लोक त्याने प्रवास करू शकतात आणि रेल्वे स्टेशन झालं एअरपोर्ट झालं हे एक ते दोन जर हे सोडले तर आमच्या जिल्ह्यात कशाचीच कमी नाही आहे म्हणजे वाहतूक तुम्ही सहज प्रवास करू शकता एस टी महामंडळाच्या एस टी बसेस आहे जर तुम्हाला रेंटनी कॅब लागली तर कॅब पण आहे आणि ऑटो जर लागला तर ऑटोरिक्षा तर ती पण भेटून जाईल असं आमचं बुलढाणा शहर आहे आणि स्वतः जर आपण बाइकनी केलं तर प्रदूषणमुक्त आहे शहर काहीच सू म्हणजे आपलं प्रदूषण हे होतच नाही आमच्या बुलढाण्यात सहसा कारण व्यवस्थित काळजी घेऊनच लोक गाड्या चालवतात वाहनं चालवतात आपण जे हे करतो तर त्याचं व्यवस्थित वापर लोक करतात असं निष्काळजीपणाने गाड्या चालवत नाही की चल जाऊ दे धूरच सोडते आपली गाडी असं नाही तर सोडत असली तर प्रत्येक नागरिक त्याची दखल घेतो प्रत्येक प्रशासन ह्याचं दखल घेते